आपल्याला माहिती आहे आधीच्या काळात सर्व मुलं हे बाहेर ग्राउंडवरती मैदानावर जाऊन शारीरिक खेळ खेळायचे परंतु आजकाल मोबाईल गेममुळे या खेळा मैदानी खेळांना ल मुलं विसरत चालले आहेत त्यामुळे ते जास्तीत जास्त घरी बसून मोबाईलवरती गेम खेळण्यात वेळ घालवतात आणि शारीरिक खेळांकडे दुर्लक्ष करतात शारीरिक खेळ हे शरीरासाठी उत्तम आरोग्यासाठी खूप आवश्यक असतात परंतु आजकालच्या मुलांना ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आलेला नाही त्यामुळे ते घरी बसून मोबाईलवरती जास्त गेम खेळतात आणि जास्तीत जास्त वेळ त्या गोष्टींमध्ये घालवतात आणि त्यामुळेच त्यांना बऱ्याच प्रकारचे आजारांना सामोरे जावे लागत आहेत कमी वयामध्ये चष्मा लागणे पाठीचा मणका दुखणे आणि तसेच बरेच प्रकारच्या व्याधी त्यांना होतात घरी बसल्यामुळे त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर घरी बसून मोबाईलवर गेम खेळण्याऐवजी बाहेर मैदानात जाऊन मैदानी खेळ खेळण्यात वेळ घालावा असं मला वाटते कारण की मैदानी खेळ खेळल्यामुळे शरीराची चांगली कसरत होते आणि आरोग्य हे चांगलं राहते आणि मोबाईलवरील गेममुळे मोबाईल गेममुळे घरी बसून आरोग्य हे बिघडत जाते अनेक व्याधी होत जातात शरीराला ये कसरत मिळत नाही त्यामुळे आणि तसे डोळे वगैरे प्रत्येक अवयवाला त्रास होतो मोबाईलमुळे त्यामुळे मोबाईल गेमिंग हे जास्तीत जास्त कमी करावे आणि मैदानी खेळ जास्तीत जास्त खेळावे